आपण रोप लावण्यासाठी काळी माती वापरतो छोटंसं का रोप होईना त्यासाठी मात आपण एका पन्नीमध्ये झाड लावत असतो त्याच्यात थोडी माती आणि त्याच्यात रोप टाकत रोप लावत असतो त्याला थोडं थोडं पाणी देऊन लहानाचं मोठंसुद्धा केलं जाते त्या झाडाला आपण पाणी देणं खत देणं युरिया आहे सेंद्रिय खत आहे झाडांना सेंद्रिय खत दिल्या जाते झाडांनाही खूप म्हणजे काळजी घ्यावं लागते झाड वाळलं नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला त्याला सेंद्रिय खत द्यावं लागते रोपांना ते एक पावडर असते त्याचं लिक्विड बनवून त्या रोपांना टाकले जाते त्याचं शिंपडणं टाकावं लागते त्यानंतर ते रोप लहानाचं मोठं होत असते त्यानंतर त्याचा झाडात रुपांतर होते त्याला नंतर खत द्यावं लागते त्याच्या झाडाचे जे जास्तीचे जे रोप आले असेल ते आपल्याला झाडाच्या साईडचं काढून घ्यावं लागते ते जे असं खत म्हणून त्याचा उपयोग केला जातो ते खत वाळून जाते त्यानंतर आपल्याला झाडाची काळजी घ्या लागेल साईडचे झाडं वगैरे असले त्याला निंदन असं म्हणतात ते करावं लागते ते त्यांनी झाडाला हवासुद्धा लागते झाडाच्या साईडची मातीसुद्धा स्वच्छ करावी लागते झाडाला आपल्याला पाणी द्यावं लागते झाड हे एक चांगलं प्रकारचं ऑक्सिजन देते झाडामुळे आपल्याला सावलीसुद्धा मिळत असते शेतामध्ये मोठे मोठे झाड असतात त्याच्यामुळे आपल्याला थंडावा मिळतं मोठे झाड झाले की त्याच्यापासून आपल्याला फळंसुद्धा मिळतात त्याच्या आपल्याला आंब्याच्या झाडापासून आंबे मिळतात संत्र्याच्या झाडापासून संत्रे मिळतात सेब मिळतात चिक्कू मिळता भरपूर असे झाडाची जर आपण काळजी घेतली तर त्याच्यापासून आपल्याला भरपूर असा फायदा होत असतो झाड ही आपल्याला शेतामध्ये म्हणा घरामध्ये लावावंच लागते झाडामुळं भरपूर असा आपल्याला फायदा होत असतो